हॅलो हां रामटेके डायव्हर बोलत आहे हो का मी वंदनाताई बोलत आहे मला चिखलदरासाठी सहलीसाठी जायचं आहे तर आमच्या घरातले चार सदस्य आहे आणि मला लहानच गाडी पाहिजे होती हो का लहान गाडीची किंमत किती आहे भाऊ पाच हजार बरं बरं बरं आणि जर समजा माझ्या शेजारचे वगैरे येण्यासाठी जर समजा तयार झाले आणि चौदापंधरा लोकं तयार झाले त मोठी गाडी कितीमधे पडेल मला म्हणजे समजा किती किंमत राहील त्याची हो का पण दहा हजार रुपये बरं बरं बरं आणि सकाळीच मला निघायचं आहे सात वाजेला नाही का दहा वाजता का बरं बरं बरं आणि तिकडनं येतानी थोडा वेळच होईल तर चालेल ना भाऊ बरं बरं बरं आणि येतानी तुम्ही एक गाडी डायव्हर म्हणून नका येऊ आमच्या घरातले सदस्य म्हणूनच यहा कारण ही सहल आहे आमची म्हणजे कुटुंबातले लोक एन्जॉय करण्यासाठी चिखलदऱ्याला जाण्याची आम्ही तयारी केली म्हणून तुम्ही पण आमच्या घरातले सदस्य म्हणूनच या हो का बरं बरं काय हरकत नाही बरं भाऊ ह्या दोन गाडीची का काय फरक आहे हो का बरं बरं बरं मोठ्या गाडीच्या याला किलोमीटर म्हणजे धावण्यात वगैरे याचा काही फरक आहे का आणि छोट्या गाडीचा काय फरक आहे बरं बरं बरं काही हरकत नाही चला मग आपण मोठीच गाडी घेऊन जाऊ